हॅलो

हो हो मीच बोलते साधना बोला

अच्छा मॅडम किती हां तुम्हाला साधारण कधी जायचं आहे फेब्रुवारीमध्ये जायचं आहे पण मॅडम मी असं सजेस्ट करेन की तुम्ही जानेवारीत गेलात तर आता तिथलं तो काईट फेस्टिवल आणि हे सगळं तुम्हाला मिळू शकेल छान आणि प्ले तिथलं आता एन हे पण ॲटमॉस्फियर पण असं प्लेझंट असतं छान वाटेल तर हां मग तुमच्याकडे काही लिस्ट आहे का की तुम्हाला काय बघायचं आहे रादर काय बघायचं नाही

अच्छा बट तुम्ही किती जणं आहात एकूण दहा जण आत ना ठीक आहे म्हणजे आपण एक ग्रुप म्हणून करू शकतो त्याला हां हां तर साधारणपणे ना मग जाताना आपण दुरांतोनी गेलो तर जास्त छान पडेल पुण्याहून दुरांतोनी आपण बडोद्यापर्यंत जाऊ शकतो तिथून मग आपली ब टेम्पो ट्रॅवलर असणार आहे ए सी आणि दहा जणं आणि आमचा गाईड एक अशी चौ अकरा जणं असणार त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बसता येईल छान ट्रॅव्हलिंग होईल तुमचं आणि बडोद्याहून मग तुम्हाला ब जे हवं ते म्हणजे आपल्याला आता तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं आहे तिथे आपल्याला दोन हॉल्ट लागतील तिथे सॉरी दोन दिवस लागतील एक हॉल्ट लागेल तर तिथलं संपूर्ण आणि तिथेसुद्धा ज्या बसेस आहेत त्या म्हणजे काही ठराविक पॉईंट्स आहेत त्यांचे हां फिरण्यासाठी तर ते दोन बसेस आहेत त्या तिथे बसेस आहेत तर एक म्हणजे अशा व्ही आय पी बसेस आहेत की जिथे ज्या अगदी त्या टोकापर्यंत जाऊ शकतात आणि आपणच त्याच्यामध्ये असू आणि आपल्याला परत घेऊन ते येतील आणि दुसरा टाईप आहे ना तर त्या टाईपमध्ये त्यांच्याकडे एका ठिकाणी सोडणार आपल्याला आणि आपलं बघून झालं की आपण पुन्हा तिथे येऊन वेट करायचं दुसरी कुठली बस मिळेल त्या बसने पुढे जायचं असं आहे हां हां आणि तिथे खाली एक्झि म्युझियम्स वगैरे आहे तेसुद्धा तुम्हाला छान बघता येईल त्याच्यानंतर तुम्हाला मग ह्याला जायचे का गिरनारला नाही काय होतं ना हां चढायला जरी आत्ता तिथे हे असलं ना रोपवे असलं ना तरीसुद्धा ते मग निम्मपर्यंतच नेतं पण पुढे परत हां तुमच्याकडे जर एजेड लोकं असतील हां एजेड लोकं असतील तर त्यांना ते जमणार नाही चढायला त्याच्यापेक्षा मग दुसरं मग आत त्याच्यानंतर आपल्याकडे ते गीरचं अभयारण्य आहे सिहांचं हां ते हां द्वारका हां दोन्ही द्वारका द्वारका आणि बेट द्वारका हां हे दोन्ही होईल आणखीन भुज आणि आता हा सीझन आहे तो रणोत्सव असतो तिथे तर रणोत्सवसुद्धा तुम्हाला करता येईल आणि भूजपर्यंत जाता येईल हां फक्त ते र रणोत्सवमध्ये पण ते उंट कॅमल राईड असते तर ती तुम्हाला हवी आहे का ते आधी सांगा कारण काय होतं माहीत आहे का की आपल्याला उंटावर चढून बसणं आणि त्याच्याबरोबर चालणं हे भयंकर अवघड असतं हं म्हणजे त्यामुळे ते शक्यतो आम्ही एजेड असतील तर हां त्यांना आम्ही अवॉइडच करतो की नको ते नाहीतर ते तुम्ही हे बघितलं आहे का तारक मेहता त्याच्यात तो कसा पाकिस्तानमध्ये जातो आपण गेलो तर आपल्याला कुणीच नाही काढायला येणार हां त्यामुळे बघा म्हणजे तुम्ही आता हे मी एवढं तुम्हाला सांगितलं

हां ठरवा तुम्ही सोमनाथला जायचं आपल्याला सोमनाथ आहे त्याच्यामध्ये हां आणि तुमची थ्री स्टार हॉटेलमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था होईल आणि ए सी हे आहे तर बघा तुम्ही टोटल कॉस्ट तुमची येताना विमानासकट साधारणपणे अठ्ठावन्न ते साठ हजार होईल तुम्ही बघा आणि मग मला कळवा ठीक आहे ओके थँक्यू ओके ओके थँक्यू हा हा